माझ्या आवडीचा खेळ क्रिकेट आहे तो मी लहानपणापासून खेळतो क्रिकेट याच्यासाठी खेळतो की तिच्यात पूर्ण शरीराची एक्झरसाइज होते पूर्ण शरीराला व्यायाम होतो सकाळी सगळ्यात मेन म्हणजे सकाळी उठणं होते सकाळी उठून दोन तास व्यायाम करायच्या ऐवजी दोन तास खेळल्यानं पूर्ण शरीर फ्री राहते दिवसभर माइंड फ्रेश राहते तेच्यानंतर दुपारी आणखी वेळ भेटला तर दुपारी आणखी क्रिकेट खेळतो अशा प्रॅक्टिस केल्यामुळे जेथे जेथे टुरनामेंट असतात तेथे आम्ही टुरनामेंट खेळायला जातो तिथं टुरनामेंटमध्ये चांगले अनुभव भेटतात चांगले दुसरे दुसरे इकडले प्लेअर भेटतात कोण कसा प्लेअर आहे कसा खेळते काय खेळते तिच्यावर लक्ष दिले जाते दुसऱ्या प्लेअरकडून आपल्याला काय शिकायला भेटेल काय नवीन काय आहे भेटेल असं कोणाहीकडून दुसऱ्या मोठ्या प्लेअरकडून मार्गदर्शन घेत राहतो आणि त्याच्यामुळे मला क्रिकेट खूप आवडते क्रिकेट तसंच भारताचा लोकप्रिय खेळ आहे म्हणून त्याचा जा काही हेच नाही आहे मला त्याच्या तिच्यासाठीच आम्ही क्रिकेट खेळायला डेली जातो फक्त पाऊस यायला तर त्यावेळीस आमचं खेळणं बंद होते त्याच्या व्यतिरिक्त चालूच राहते जर एखाद्या वेळेस वाटलं तर घरापाशी सुद्धा प्लॅस्टिक बॉलने सुद्धा क्रिकेट खेळतो आम्ही